स्थानिक वु वृत्तपत्र हे समाजातले सर्वांत महत्त्वाचे जागरूक करणारे माध्यम आहे समाजाला त्या समाज त्या मुळे जागरूक होत असतो जसे की स्वाईन फ्लूचे जेव्हा साथ आली त्या वेळेस त्यामधून वर्तमानपत्रांनी सांगितल्याप्रमाणे लसणाचा वापर जास्त केल्याने मुलांमध्ये त्याचे स्वाइन फ्लुचे प्रमाण कमी जाणवले तसेच त्यानंतर आलेला कोरोणा हा जीवघेणा आजार यावि यामध्ये वापरण्यात येणारी पी पी ई कीट त्याविषयी वर्तमानपत्रांनी सर्व नागरिकांना जागरूक केले तसेच जे नवीन नवीन आजार येतात त्या आजारांविषयीची माहिती वर्तमानपत्रं आपल्याला नेहमी देत असते आहे त्याचप्रमाणे आजारच नाही तर अनेक खेळ किंवा न् जे आर्थिक उलाढाली होत असतात जगभरामध्ये ते आपल्याला कळतात नवीन नवीन पुस्तकांची प्रकाशनं होत असतात त्या त्याची माहिती आपल्याला मिळत असते वर्तमानपत्रांमुळे आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या नवीन नवीन घटनांची माहिती होत असते आहे आणि बायकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सेल त्या त्याविषयी माहिती वर्तमानपत्रं हे व् वेळोवेळी देत असतात यामुळे स्त्रियांचं एकत्रितपणाही वाढतो